भारतीय स्वयंपाकात अनेक हर्ब्सचा वापर केला जातो ज्यामध्ये प्रामुख्याने तुळस पुदिना धने जिरे ओवा त्याचबरोबर लवंग मिरी दालचिनी तमालपत्र ह्या गोष्टींचा वापर केला जातो अर्थात तो मीही करते स्वयंपाकामध्ये पुदिना वापरला असता किंवा आले वापरले असता पचन संस्था उत्तम राहते धने जिरे यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात ओवा हा आपल्या शरीरातील गॅस किंवा कफ दूर करण्यासाठी चांगला असतो ह्या सर्व गोष्टी स्वयंपाकात वापरल्या जातात चहामध्ये प्रामुख्याने तुळस तुळशीची दोन तीन पाने वापरली जातात तुळसदेखील अँटीऑक्सिडंटचं काम करते मसाल्याच्या पदार्थांमध्ये दालचिनी लवंग मिरी तमालपत्रासारखे पदार्थ वापरले जातात जे आपल्या शरीरासाठी उत्तम आरोग्यकारक अशी भूमिका बजावतात ज्यामध्ये माझ्या घरी तुळस उगवली जाते गवती चहा पण औषधी आहे जो आपण चहामध्ये वापरतो तो उगवला जातो आलं उगवलं जातं ज्यामध्ये ओव्याचं देखील माझ्या बागेमधे झाड आहे अशा पद्धतीचे काही हब्स त्यानंतर तमालपत्राचं देखील झाड माझ्याकडे आहे कडीपत्तादेखील औषधी आहे कडीपत्त्याचं देखील झाड आहे अशा पद्धतीने अनेक हब्स भारतामध्ये घरातच उगवले जातात आणि त्याचा स्वयंपाकघरात देखील वापर मोठ्या प्रमाणात केला जातो